जीवनात मला सर्वात जास्त मोलाची माझी हेल्त आहे हेल्त जेव्हा माझी खूप जास्त चांगली राहील तेव्हाच मी कुठले कार्य चांगल्या रीतीने करू शकेल पार पाडू शकेल आणि माझ्या लाईपची सगळ्यात जास्त मोलाची म्हणजे माझे आई बाबा आई बाबा हे माझ्या जीवनातील सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी आहे ज्यांनी मला या जीवनात आणलं तर माझं पण कर्तव्य बनते की मी त्यांच्यासाठी या जगात असताना काहीतरी करू त्यांना खुशी देऊ त्यांना आनंद दिली पाहिजे किंवा त्यांचं कुठल्या कामाचा भार कमी करून मी जे स्वतःकडून जितकं होत आहे मी तितकं त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्यांची हेल्त हेल्तसाठी मी त्यांचं जेन्युयन ट्रीटमेंट करून घेते मंथली त्यांचं ट्रीटमेंट असते मंथली चेकअप असते ब्लड चेकअप शुगर चेकअप सगळ्या गोष्टी प्रॉपर करते कारण ते मला खूप जास्त मोलाचे माझ्या जीवनात आणि माझी स्वतःची हेल्थ कारण की जेव्हा मी फिट राहणार तेव्हाच मी त्यांचं करू शकणार तर मला स्वतःच्या हेल्तवर काँन्सनट्रेशन करते परत माझे जे पेट्स आहे घरी ते पण माझ्यासाठी खूप जास्त मोलाचे आहेत पेट्स म्हणजे माझे इथे कॅट्स आहे कॅट कॅटचं हायजीन खूप जास्त मेंटेन करते जर तिला काही लागलं असेल तर मी बेटाडीन क्रीम किंवा तिचं ट्रीटमेंटसाठी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते जेणेकरून तिला कधी तब्येत खराब नको व्हायला तिला बरं राहायला हवं मला तिचं केयर करायला खूप आवडते तशीच माझी आई बाबांची बुजुर्गांची आणि स्वतःची केयर आणि माझा जो कोणी पार्टनर राहील त्या तो पण मला माझ्या जीवनात खूप जास्त महत्त्वाचा राहील आणि मी त्याचीसुद्धा तितकीच केयर करेल आणि होप सो तो पण माझी तितकीच केयर करेल ती एक मला मोलाचं आहे जीवनात माझं नि मी त्याच्याचकडे जास्त पोकस आहे